हॅलो हां बोला हां येत आहे ना मी मी समुद्रातल्या किनाऱ्यावर येत आहे फिरायला आणि मला तिथली जी अन्न आहे ते खूप खायला आवडतं सी फूड म्हणून हो आम्हाला तुमच्या इकडले मासे खूप आवडते आणि बोंबील असते माशाचे ते खूप आवडते मला ते भेटेल का तुमच्याकडं ठीक आहे चालेल ना आम्हाला त्याच्यात काही महत्त्वाचे पाहिजे आहे गरम मसाला कांदा मसाला लाल मसाला भुरकी हे तुम्ही टाकता का त्याच्यात अच्छा ठीक आहे मला तुम्ही कोणच्या ग्रेवीमध्ये दिली तरी चालेल फक्त ती भाजी चांगली झाली पाहिजे हो ठीक आहे मी येतो मी उद्या तुमच्या हॉटेलमध्ये भेट देतो तुम्ही मला सर्विस चांगली द्या मी तुम्हाला पैसे देईल त्याचे हो चालेल ठीक आहे ठीक आहे चालेल धन्यवाद